कलाकाराविषयी माहिती सांगायची म्हणजे कलाकार खूप छान असतात खूप छान छान कला करतात आणि खूप छान छान पेंटिंग करतात त्यासाठी आम्ही त्या प्रदर्शनांना भेटीसुद्धा दिलेल्या आहेत ती प्रदर्शनं विदर्भ साहित्य भवनमध्ये भरलेलं होतं आणि तिथे खूप छान छान पेंटिंग काढलेल्या होतात आणि असं वाटत होतं की ते हुबेहूब दिसतात काही काही नेत्यांचे सुद्धा फोटो असतात आणि हुबेहूब तिथे चित्र काढल्या जातात आणि आम्हाला हा अनुभव खूप छान वाटला